हो मी मुलांना वर्तमानपत्र वाचायला प्रोत्साहन देतो दररोज किमान पंधरा ते वीस मिनटं मिनिट त्यांना वाचायला सांगतो यातून त्यांचं सामान्य ज्ञान वाढतं शब्दसंपत्ती चांगली होते आणि त्यांचं विचारशक्तीही विकसित होतं